राज्यामध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरता महत्त्वाचे घटक जे आहेत त्यामध्ये आहेत सरकारी योजना आणि जे उद्योगपती आहेत त्यांनीदेखील शिक्षणामध्ये शिक्षणपद्धती सुधारण्यासाठी बराच मोठा त्यांचा वाटा आहे यामध्ये सरकारी योजनेअंतर्गत शिक्षणासाठी खूप काही सुलभ संधी उपलब्ध करून दिलेली आहे शाळांना रंगरंगोटी केलेली आहे त्यानंतर अभ्यासक्रमांमध्ये काही सुधारणा केलेली आहे काही शाळा जे आहे ते डिजिटल केलेले आहेत ज्यामुळे मुलांची शिक्षणामध्ये आवड वाढलेली आहे आणि ते आवडीने अभ्यास करतात ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्येदेखील शिक्षणपद्धतीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर काही जे उद्योगपती आहेत त्यांनी देखील शिक्षणामध्ये बऱ्याच संयोग केलेला आहे खूप काही अशा शाळा आहेत की ज्या इंटरनॅशनल शाळा त्यांनी बनवलेल्या आहेत प्रायवेट शाळा ज्यामध्ये शिक्षणाची वेगळी पद्धत तिथे शिकवली जाते सी बी एस सी पॅटनअंतर्गत मुलांच्या शिक्षणाकडे विशेषत्वाने लक्ष दिलं जाते मुलांचं भविष्य चांगल्या प्रकारे घडेल त्यांची जी कमांड आहे भाषेवरती ती चांगली बसावी इंग्लिशम् जे आहे विषय तो चांगला त्यांच्याकडून करून घ्यावा आणि मुलांमध्ये शिक्षणाची आवड तसेच त्यांचं करिअर चांगलं घडवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आणि कार्यक्रम त्या शाळांमध्ये केल्या जातात त्यामुळे आपल्या राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी बरंच काही मदत झालेली आहे असं मला वाटते